हॅलो फुलोरा का हा नमस्कार मी आदित्य बोलतोय तुमचं आज शनिवारी चालू असतं ओके ओके नाय सर मला आपलं आपल्याइथेच राहतो मी बोनशेवाडी एरियात तुमच्यानं एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असेल तर मला आज ऑर्डर हवी होती तर आज तुमचं डिलेवरी मला भेटेल का इकडे ओके ओके सर सर मग ऑर्डर लिहून घेता हां सर सर आम्हाला एक फुल्ल फ्राईड राईस सांगा एक चिकन चिली एक डाळ फ्राय आणि आपली बिर्याणी आपली हॉटेलची फुलोरा स्पेशल व्हेज बिर्याणी ओके आणि सर आपल्याला रायता एक्सट्रा द्या येस सर येस सर हा ओके सर सर याचे टोटल किती झाले ओके सर सर दोन हजार का ओके सर माझ्याकडे आता जीपे नाही आहे तर सो तुमचा जो डिलेवरी बॉय येईल त्याच्याकडे जर मी तुम्हाला पेमेंट केलं तर चालेल का ओके सर सर मग मी त्याच्याकडे तुमचं फुल्ल पेमेंट देईन आणि मला फक्त त्यासोबत रिसिट आणा रिसीट त्याला पाठवायला सांगा हां हां सर सर आणि आपल्यात जर काय सर आणि आपलं जर जास्त ऑर्डर असेल किंवा आपलं बड्डेसाठी वगैरे जर स्पेशल ऑर्डर असेल तर त्यावर आम्हाला काय डिस्काउंट वगैैरे भेटेल ओके सर ओके चालेल सर सर मग आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो